शेतकरी किंवा घरामागे कुक्कुटपालन करणाऱ्या करणार असलेल्या लोकांनी इतकी काळजी घेतली पाहिजे की जे पोल्ट्री फॉर्म आहेत त्यांना नियमितपणाने स्वच्छ ठेवला पाहिजे कारण कारण जे कोंबडी असतं जे अंडीवरती बसली राहते ज्या टनेजवरती ती बसते तिथे एखादा किडा किंवा मग जंतू न नसावा याची काळजी घेतली पाहिजे कारण अगर कोंबडीला त्या किड्यांनी किंवा मग कोणता रोग झाला तर त्या कोंबडींना बर्डफ्ल्यू होऊ शकते त्यामुळे जे माणसांना पण माणसांनासुध्दा त्याच्यामुळे थोडे नुकसान होऊ शकते कारण की जी माणसं जे लोकं राहतात ते कोंबडीचं मांस खातात आणि ते मांस जर पोटामध्ये गेलं तर त्या त्यांना एखादी बिमारी असली तर तो आजार माणसांनासुध्दा होऊ शकते त्यामुळे त्यामुळे पोल्ट्री फॉर्मवाल्यांनी थोडी काळजी बाळगली पाहिजे